जुन्या मोबाईलमध्ये एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर पस्तीस किंवा चाळीस मिनिटापर्यंत बोलता येत होतं आता एका तासामध्ये जसं नवीन मोबाईल आहे तर एका तासा मध्ये चार्ज पूर्ण होऊन जातं आणि जवळपास बॅकअप त्याचा राहतो एक दोन एक दोन दिवस तोपर्यंत आपण आपला फोन यूज करू शकतो आणि पहिला मोबाईल हा मोटोरोला होता आणि याचे वजन खूप जास्त होते आणि साईझ पण याचा मोठा होता त्याच्यामुळे हाताळायला हा आपल्याला त्रास व्हायचा थोडा आणि आता जो नवीन मोबाईल आहे हा स्लिम आहे वेटलेस पण वजन पण याचं खूप कमी आहे आणि याच्यामध्ये नवीन नवीन फीचर्स पण आहे जुन्या मोबाईल फोन जुना मोबाईल जो होता तो त्याच्यामध्ये कमी फंक्शन होते म्हणजे जसं फक्त कॉल आणि मेसेजकरिताच तो आपण वापरू शकतो आधी मोबाईल आणि टी वी अस् नसल्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या परिवारासोबत नातेवाईकासोबत आणि मित्रमंडळीसोबत घालवायचो पण आता मोबाईल स्मार्ट फोन आल्यामुळे आपण जास्तीत जास्त वेळ आपला मोबाईलमध्येच घालवतो आणि जो नवीन मोबाईल आहे त्याच्यामध्ये जास्त स्पेशल फीचर आलेले आहे चांगले डिझाईन्स आलेले आहे न्यू ब्रँडस आहेत आणि जास्तीत जास्त प्रसिद्ध फोन म्हणजे टच फोन कमी किंमतीमध्ये आणि वापरायला हलके वजनाने पण हलके सर्व रंगाचे फोन मिळतात जो आपल्याला आवडते तो आपण घेऊ शकतो आणि चांगल्या किमतीमध्ये आता स्मार्ट फोन एवढे कमी दरात येत आहे की गरीबातल्या गरीब परिवारामध्ये पण टच फोन आहे आणि आता म्हणजे जुना जो मोबाईल होता त्यामध्ये इंटरनेट नव्हतं आताच्या मोबाईलमध्ये इंटरनेट असल्यामुळे आपण घर बसल्या सर्व जग बघू शकतो आपण घर बसल्या सगळे ऑनलाईन काम करू शकतो जसे लाईट बिल भरू शकतो पाणी बिल बाकी इतर जे बिलं आहे ते पण भरू शकतो घर बसल्या आपण मार्केटमध्ये न जाता घर बसल्या आपण शॉपिंग करू शकतो इत्यादींचे इत्यादी फायदे आहे जसं आणखी आहे कोणते शासकीय फॉर्म असले ते पण भरू शकतो त्याचे फायदे पणआहे आणि नुकसान पण आहेत पण पॉझिटिव्हिटी जास्त आहे त्यामध्ये म्हणून